अकोला जिल्ह्यात हस्तकला हस्तकला जी आहे हस्तकला ही एक आणि शिल्पकला ह्या ज्या आहेत ह्या काही हातानं बनवल्या जातात दगडाच्या ज्या मूर्त्या आहेत मूर्त्या भांडीकुंडी जाते कोळपाट अशाप्रकार बऱ्याच प्रकारचे जे शिल्प आहेत दगडापासून ते बनवले जातात आणि ते एक पाथुरला जो शि शिर शिरला फाटा आय शिरला फाट्याला ते बनवल्या जातात आणि जे काही बाकीचे आहेत ते बाकीच्या वेगवेगळ्या ठिकाणी बनवल्या जातात मुर्चापूर वगैरे मध्ये देखील बनवल्या जातात आणि त्याच्यासोबत जे काही बंजाऱ्याचा प्यवरा आहे बंजाऱ्याचा प्यवरा हा एक वेगळ्या प्रकारचा एक संस्कृती त्यांची राबवल्या जाते आणि जो काही होळी वगैरे होळी रात्रभर बंजाराचा एक त्याच्यामुळे कलर किंवा इतर जे काही खेळ खेळले जातात गाणे म्हटले जातात हा त्यात त्यांच्या संस्कृतीला खूप महत्त्व दिले जाते तसं तर आदिवासी भागातदेखील असे प्रकार त्यांची जी काही आदिवासी गाणे वगैरे आहेत ती गायली जातात आणि एक एकीचे सगळे एकत्र येऊन त्याची जोपासना केली जातात तसेच जे शिवणकला आहे शिवणकलामध्ये वेगवेगळे कपडे शिवणे किंवा इतर जे ब्लाऊज वगैरे ड्रेस शिवणे हेदेखील त्याच्यामध्ये येते आणि ते जे प्रकार आहे त्याचा आता ट्रेनिंग गवर्मेंटसुद्धा ट्रेनिंग देते त्याच्यामुळं ते ही एक चांगल्या प्रकारे त्याच्यात राबवल्या जाते आणि इतिहासाला देखील महत्त्व दिलं जाते आणि याच्यामध्ये आणखीन एक शिल्पकलामध्ये त्या कलाकृती आहेत जसं दुर्गादेवी बनवणे लक्ष्मी बनवणे बैल बनवणे तसेच गणपती बनवणे असे अनेक प्रकारचे त्याच्यात राबवले जातात त्याच्यामुळे ही एक संस्कृती आहे जी मोहेंजोद सं सं संस्कृती वगैरे आहे ती मी आपल्या महत्त्व दिले जाते आणि ती एक चांगल्याप्रकारे कमी याच्यात पण राबवली जाते आणि त्या त्याला एक महत्त्वदेखील चालते कारण पोळ्याच्या दिवशी हे बैल आवश्यक असतात हाताने बनवलेले त्याचीच पूजा केली जाते तसेच महालक्ष्मीला महालक्ष्मी बसवली जाते तशी ती आहे अशा अनेक प्रकारचे प्रकार आढळतात आणि ह्या संस्कृती आदिवासी बंजारा हिंदू संस्कृती इथं ती एक जोपासलेली दिसून येते